संन संगीत क्षेत्र हे तसं बघितलं तर याचा आवाका खूप मोठा आहे आणि याला स्वतःला सिद्ध करायसाठी तुम्हाला इतके परिश्रम घ्यावे लागतात की पंडित भीमसेनजी जोशी जी होते तर त्यांना आयुष्याच्या शेवटी शेवटी लोकांनी त्यांना म्हणजे राजश्री मिळाला त्यांना पद्मविभूषणवगैरे पुरस्कार आयुष्याच्या शेवटी ते प्रसिद्धी पावले आणि त्यासाठी त्यांना आयुष्यभर खूप मेहनत करावी लागली तर ते एवढं सोप नाही आहे संगीत क्षेत्रात तुमचं नाव करणं आणि ते टिकून ठेवणं तर आम्ही तर काय अतिशय थोडंफार शिकलेले आहेत उस्मानाबादसारख्या ठिकाणी तर इथले पण काही मजेशीर अनुभव असतात काही आव्हानात्मक आमचे इथं रोईभरला दत्त मंदिर संस्थान आहे तिथं अप्पाबाबा महाराज तिथले मुख्य हे आहेत तर दरवर्षी दत्त जयंतीला आम्ही तिथं कार्यक्रम घ्यायचो आणि त्या कार्यक्रमामध्ये मी एकदा पंडित भीमसेनजी जोशी यांचं माझे माहेर पंढरी हा अभंग गायला होता गाण्याचा प्रयत्न केला होता आणि तो माझा प्रयत्न बऱ्यापैकी यशस्वी झाला होता आणि आप्पा बाबांनी स्वतः माझं येऊन अभिनंदन केलं होतं